हा दादा मी दाल फ्राय जीरा राईस आणि पनीर पिझ्झा ऑर्डर केला होता थोड्या वेळेअगोदर पण या मध्ये काही वेगळंच आलेलं आहे पनीर पिझ्झाच्या ऐवजी कॉर्न पिझ्झा आलेला आहे तर मला माझी ऑर्डर आता चेंज करून हवी आहे रिटर्न करून हवी आहे तुम्ही लवकर या आणि हे घेऊन जा आणि तुम्ही असं का बरं केलं मी माझा ॲड्रेस सुध्दा मी व्यवस्थितच एंटर केलेला आहे पण तरी सुध्दा याच्या मध्ये तुम्ही मला किती वेळा फोन केले आणि आता ज्या वेळेस मी ओपन करून पाहिले तर याच्यामध्ये दुसरंच प्रोडक्ट होते पनीर पिझ्झा सांगितल्यावर कॉर्न पिझ्झा दिला मला आणि कॉर्न पिझ्झा सुध्दा किती थंडा आहे तो मी ठेवायचं तरी का तुम्ही लवकरात लवकर या आणि हे घेऊन जा आता खूप वेळ झालेलं आहे मी किती वेळापासून तुम्हाला ट्राय करून राहिले होती कॉलसाठी सुध्दा पण ते लागलेलच नाही आहे लवकर या आणि मला हे सध्या माझी जेवढी ऑर्डर आहे ती घेऊन जा आणि परत मला नवीन ऑर्डर पाहिजे पनीर पिझ्झाच हवा आहे मला आत्ताच्या आत्ता